जसं की आपल्याला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघण्यासाठी खूप सारे काही स्थानिक ठिकाणे आहेत त्यामध्ये दोनतीन ठिकाणं तर मी सांगू शकेल काही एक म्हणजे अजिंठा जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक आहे आणि लोणार सरोवर ते सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक आहे तसेच प्रकारे आणखी शेगाव गजानन महाराजचे मंदिर शिर्डी साईबाबाचे मंदिर हे सुद्धा खूप खूप म्हणजे खूप प्रमाणात प्रसिद्ध आहे अजिंठा अजिंठा ही एक घृ एक लेण्या लेणी आहे त्यामध्ये भगवान बुद्धांची प्रतिमा कोरलेली आहे ती लेणी खूप मोठी असून त्यामध्ये एकूण पूर्ण चव्वेचाळीस ते पंचेचाळीस लेण्या कोरलेल्या आहे आणि ती दिसण्यासाठी पण खूप आकर्षण आहे ती त्याचा शोध पूर्वीच्या काळामध्ये एका इंग्रज लोकांनी काढला होता ती कथा सर्वांना माहिती आहे म्हणून ते सुद्धा एक इतिहासातील एक प्रचंड फेमस असं बघण्यासारखं ठिकाण आहे दुसरं म्हणजे लोणार सरोवर लोणार सरोवर हे सुद्धा इतिहासमय आहे आणि त्याचा ते एक मानव मानवनिर्मित नसून ती नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले सरोवर आहे ते सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून जगात प्रसिद्ध आहे भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असे हे लोणार सरोवर हे कसे निर्माण झाले मी तुम्हाला सांगतो आकाशातील एका तुटत्या दगडामुळं ते सरोवर निर्माण झालेले आहे आता आणि आजपासून ती पन्नास ह सालो वर्षापूर्वी ते सर्व तयार झालेले आहे आणि जसे की ते मला माहिती आहे गजानन महाराजाचे शेगावचे मंदिर हे खूप खूप प्रसिद्ध आहे तिथे विविध विविध ठिकाणावरून भक्त आहे त्यांचे प्रार्थना घेऊन येतात आणि तिथे दर्शन घेत असतात तशाच प्रकारे शिर्डीवाले साईबाबा हे सर्वांना माहितीच आहे ते सुद्धा मंदिर खूप मोठे असून तेथे भक्त आपले दुःख घेऊन येतात जेणेकरून ते त्यांच्या भगवानाकडे प्रार्थना करीत असतात